काही वर्षापूर्वी आम्ही म्हणजे आमच्या घरी केशकिंग हेअर ऑईल आणलं होत आधी तर आम्हाला वाटलं होत की हे जे केशकिंग हेअर ऑईल आहे म्हणजे न्यू प्रोडक्ट आम्ही यूस करणार होतो तर म्हणजे माझे पे माझे केस आधी खूप गळत होते किंवा जास्त म्हणजे भुरके होते आणि जास्त घनेपण नव्हते म्हणजे जसं म्हंटलं तसे तर मग माझ्या बाबांनी एकदा केशकिंग हेअर ऑईल आणलं आणि म्हंटलं की हे यूस करून बघू म्हणून आणि मग जसं जसं यूस करायला लागली आज तीन वर्षं होत आली माझे म्हणजे मानेइतके केस आता माझ्या कमरेइतके होत आले म्हणजे याचा फायदा इतका झाला मला केशकिंग हेअर ऑईलचा की विचारूस नका म्हणजे हे आयुर्वेदिक खरंच आयुर्वेदिक आहे म्हणून असं कळलं मला आणि त्यातच मेन म्हणजे या हेअर ऑईलचे काही साईड इफेक्टसुद्धा नव्हते मी फक्त जे आता कॅप्स्युल्स वगैरे वगैरे येत आहे शॅम्पू मी हे सगळे न वापरता फक्त केशकिंग हेअर ऑईलच वापरलं तर माझा इतका फायदा झाला मी तुम्हाला सांगते म्हणजे रात्रीच्या वेळेस जर आपण याला लावून ठेवलं तर सकाळपर्यंत आपलं डोकं इतकं म्हणजे थंडग् थंडगार आणि फ्रेश असं वाटते की विचारूस नका आणि असंस प्रकारे मला या केशकिंग हेअर ऑईलचा खूप फायदा झाला जर तसं म्हंटलं तर आणि मी स तुम्हालाही सजेस्ट करते की तुम्हीही वापरा म्हणून